फेसबुकवर मी पेंटिंगचे व्हिडिओ बघते त्या पेंटिंगमध्ये टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या वस्तू ते पाहते आणि पेंटिंगच्या पोष्ट पहाते कशा तयार करतात काय नाही ते पाहे आणि त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करते आणि काही रांगोळीचे प्रकार जे डिझाईन आहेत काही फुलाच्या काही पाचबोटाच्या काही ठिपक्याच्या अशा रांगोळीचे प्रकार पहाते आणि रेसपी पहाते मधुरा रेसपी चायनीज पंजाबी साऊथ साऊथ इंडियन आणि लोणच्याचे प्रकार ते असे मी रेस्पीमध्ये प्रकार पाहते आणि काही योगाचे प्रकार ज्यामुळे आपले गुडघ्याचे वगैरे त्रासाचा असे योगाचे प्रकार तेन आसनं वगैरे मी पाहते आणि काही आयुर्वेदिक औषधाचे व्हिडिओ पाहते जे राजीव शुक्ला आणि त्यांच्यासारखे अनेक डॉक्टरचे फेसबुकवर व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहते त्याच्यानुसार काही आपल्याला घरगुती काही औषध तयार किंवा काढे वगैरे करून साध्या साध्या गोष्टीसाठी करता येतात का तेही पाहते अशा प्रकारे इतके मी आ पेचुकचा वापर करते अशा प्रकारे